खाण्यामध्ये प्रत्येकांचा वेगवेगळा आवडीचा पदार्थ असतो त्याच प्रकारे माझा जो आहे आवडीचा प्रकार मला झुणका भाकर हा खूप आवडतो आणि झुणका भाकर जे आहे हे मला माझ्या आईच्या हातचं खायला आणि तिच्याच घरी खायला खूप आवडते कारण की आईच्या घरी गेली जेव्हाही मी जाते तर त्यावेळेला मी तिला बनवायला लावते आणि ती ज्या प्रकारे बनवते त्या प्रकारे इतर कुठेही बनवल्या जात नाही कारण तिच्या हाताची चव इतर कुठ्ठेही खाल्लेलं झुणका भाकरला येत नाही त्याच्यामुळे मला आईच्या घरी गेल्यानंतरच तिच्या घर घरी झुणका भाकर खायला खूप आवडते